भारतात मनोरंजन क्षेत्राचा विकास हा प्रचंड वाढलेला आहे आता टी व्ही हे माध्यम आता जवळपास सगळ्या घराघरात पोचल्यामुळे त्यावर दाखवले जाणारे कार्यक्रम आणि जे काही त्यात रिलेटेड फिल्म्स सिरीज किंवा इंटरनेटची सुविधा उपलब्ध असल्यामुळे त्यावरचे वेब सिरीज वगैरे हे प्रचंड लोकांना आवडतं आणि त्याबाबत खूप विकास झालेला आहे पूर्वी एवढं विकसित नसल्यामुळे आता हे जे काही लोकांना मिळत गेलं आहे त्याच्यामुळे त्यासाठीची डिमांड पण वाढती आहे लोकांकडनं आणि आता स्पेशल इफेक्ट्स विज्युअल स्पेशल इफेक्ट्स जे काही ॲनिमेशनद्वारे केले जातात त्याच्यामुळे अत्यंत अवघड दृश्यही दाखवणं सोप्पं झालेलं आहे किंवा दाखवले जातात ते लोकांना खूप आकर्षित करतात आणि लोकांचा त्याकडे सगळा ओढा असतो किंवा करमणुकीचे प्रयोगसुद्धा किंवा करमाणुकीचे कार्यक्रमसुद्धा जे कॉमेडी शोज होतात टीव्हीवर ते लोकांना खूप आवडतात आणि स्पेशल इफेक्ट्समध्ये ॲनिमेशन्समध्ये आजकाल खूप मोठ्या मोठ्या संस्था आणि खूप कॉलेजेससुद्धा त्याच्यात ते आपल्या इथे शिकवतात विद्यार्थ्यांना त्याच्यामुळे त्यातून जे काही शिकून विद्यार्थी तयार करतात तेसुद्धा खरंच खूप चांगलं झालेलं आहे आणि लोकांना असंच आवडतं आजकाल बघायला आणि कॉमेडी आणि खोटं खोटं स्पेशल इफेक्ट्स असंच लोकांना बघायला आवडतं आजकाल तर त्याच्यात खूपच फरक खूपच डेव्हलपमेंट झालेली आहे भारताचं